मी मी भगवती नावाचे प्राकृत प्राकृत चंपोकाव्य लिहीलेले आहे आणि हे लिहिण्यासाठी मला स्फूर्ती ही भारतमातेकडून मिळाली आहे भारतमातेकडून मिळाले हे लिहिण्यासाठी मला स्फूर्ती भारतमातेकडून मिळाली आहे मी सहसा संस्कृत भाषेतून लिहिण्याला जास्त प्राधान्य देतो संस्कृत ही प्राचीन आहे पुरातन भाषा आहे पण तितकीच ती समृद्ध भाषा आहे समृद्ध भाषा आहे त्याच्यामध्ये असंख्य ग्र ग्रंथभांडार आहे शब्दसंग्रह खूप आहे आणि ती जितकी ती पुरातन आहे तितकी ती समृद्ध भाषा आहे आणि आज आजपर्यंत जित आपले जे जुने जे ग्रंथ आहेत जे जे आजही म महत्त्वाचे आहेत अमूल्ये आहेत ते सगळे संस्कृतमध्ये आहेत रामायण आहे महाभारत आहे भगवद्गीता आहे किंवा कालिदासाचे मेघदूत आहे आणखीन बरीच जी नाटके आहेत ती संस्कृतमधून आहेत म्हणजे या भाषेचं महत्त्व देखील खूप आहे आणि आज आजच्या घडीला परदेशवासियांनासुद्धा हे संस्कृतचं महत्त्व आहे जेणेकरून परदेशांमध्ये त्यांच्या विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते म्हणजे आपल्या धरते आपल्या या भाषेचं महत्त्व परदेशवासियांना किती पटलेलं आहे ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे की परदेशांमधल्या विद्यापीठांमध्ये संस्कृत शिकवले जावे हा म्हणून आणि वैयक्तिकरित्यासुद्धा ही संस्कृत ही माझी आवडती मला प्रिय भाषा आहे म्हणून मी संस्कृतमध्ये वाचन लेखन याला मी जास्त प्राधान्य देतो आणि मी असंच लिहित राहीन या भाषेतून संस्कृतमधून मम मम प्रिय भाषा संस्कृतम्